आमच्या समुदायाचा धार्मिक नेता आहेत धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे धर्मवीर आनंद दिघे हे महाराष्ट्रातलं खूप मोठे नाव आहे त्यांचं टेंबी नाक्यावरील आश्रम आणि देवीचं मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांनी मला सल्ला दिला की कधीही कोणालाही घाबरायचं नाही आणि नेहमी सत्याच्या बाजूनं लढायचं तर हा सल्ला माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या सल्ल्याचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे कारण सामाजिक जीवनात काम करत असताना कधीकधी आपल्यावर संकटं येतात तर अशावेळी त्यांनी दिलेला जो सल्ला आहे कोणालाही घाबरायचं नाही तो खूप कामी येतो आणि सत्याच्या बाजूनं राहिल्यामुळं कुणाला भिण्याची आवश्यकता भासत नाही